एखाद्या खेळामध्ये मी गुंतलो असं म्हटलं तर मी क्रिकेट बोलू शकतो कारण क्रिकेट मी जास्त खेळू नाही शकलो पण कोणतीही मॅच असेल आता सध्या आय पी एल झालं आता वर्ल्ड कप चालू आहे क्रिकेटच्या मॅचेस बघितल्याशिवाय मला राहवत नाही मी स्वतः बॉलिंग करायचो पण ते जास्त मोठ्या लेवलला नाही करू शकलो ते माझं स्वप्न होतं पण आता मी एकही अजूनही मी एकही मॅच स सोडत नाही बघायची किंवा ते त्याबद्दल सर्वच खेळाडूंबद्दल माहिती असल्याकारणाने जे आपलं आता हे होतात जसं स्कीय ऑनलाईन जे क्रिकेट ईलेवन वगैरे आहे तर त्याच्यामध्येपण मी पैसे गुंतवतो जियो जियोचा जे जियो मनी ट्रान्स्फर आहे किंवा माय ईलेवन ड्रीम इलेवन आहे तर त्याच्यामध्येपण पैसे गुंतवतो मग इथे असं वाटतं की मी क्रिकेटमध्ये पूर्णपणे गुंतलो आहे ज्या ड्रीम इलेवन वगैरेमध्ये म्हणजे असं प्रकारचे बाकीच्या खेळावरपण होतात पण त्या खेळामध्ये मी कधी पैसे गुंतवले नाही कारण त्याबद्दल मला जास्त माहित नाही पण क्रिकेटमध्ये हो क्रिकेटमध्ये सर्वच प्रकारचे जे खेळाडू आहेत त्यांच्या विषयीची माहिती मला आहे त्यांच्या विषयीची माहिती कुठेही दिसली तर ती मी वाचून घेतो आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो ते आपोआप लक्षात राहतं त अशा प्रकारे मला असं वाटतं की मी क्रिकेटमध्ये गुंतलेलो आहे